सायबर बुलिंग सायबर बुलिंग हा लाताचा सगळ्यात मोठा यू नो ट्रोलिंग सेशन म्हंटलं तर हरकत नाई सायबर बुलिंगमदे काय होतं माहिते का एखादा फोटो अपलोड केला किंवा तुम्ही तुमचे एखादी चांगले मुमेंट कॅप्चर केलेले जर तुम्ही तुमच्या शोशल मीडिया अकाउंटवर टाकलेत तर ते फोटोज तुमचे एडिट करून त्याचा गैर वापर केला जातो त्याला म्हणतात सायबर बुलिंग आणि म त्याच्यामुळे हरासमेंटच्या केस येतात वर वर्बला तुमचे जे वर्बल्स आहेत मीस यूज केले जातात पन तुमच्या फोटोजला एडिट करून तुम्हाला ते लोकं खंडणी वसूल करतात तुम्हाला रॅगिंगसारख्या गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यात जास्त परिणाम स् स्त्रियांच्या मानसिक परिणा मानसिक स्थितीवर होतो तसंच पुरुषांच्याही मानस्थिथि मानसिक स्थितीवर ह्या सगळ्याचा खूप जास्त परिणाम होतो सायबर बुलढिंगसारख्या गोष्टी आहेत ह्या खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि त्या खूप सिक्रेटली हट हँडल केल्या केल्या केल्या जातात सो मला मला असं वाटतं की लोकांवर याचा इतका खोल परिणाम होतो की त्याच्यामुळे सुसाइड केसेस वाढतात एकमेकांचे किलिंग सेशन किलिंग सेशन्स वाढतात एकमेकांना त्रासणं वाढत चालले समाजामध्ये हा खूप वाईट अनुभव असतो सायबर बुलिंग याच्यामु स्त्री पुरुष दोघांनाही मानसिक नैराश येऊन जातं त्याच्यामुळे त्यांच्या सुसायडल गोष्टी होतात मला सायबर बुलिंगमदे हो आलेला आहे अनुभव बट आय हँडल व्हेल मी सायबर बुलिंग आमच्या साइबर एक्सपर्ट्सवर कॉन्टॅक्ट करून ह्या सगळ्या गोष्टींना रिझॉल्व केलेल्या सो तुम्हाला जर करेक्ट गायडन्स भेटला अशा बुलिंगचा तर तुम्ही नक्कीच हातून बाहेर येणार असं माझं तरी मत आहे